वाहतूक उद्योगाला तंत्रज्ञानाने अशी कशी मदत केली आहे त्यामध्ये बस रेल्वेगाड्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी ॲप्स तिकिटे आरक्षित करणे रेल्वेगाड्यांची स्थिती बघणे फाष्ट परवाना ऑनलाईन मिळवणे इत्यादी वाहतूक उद्योगाला तंत्रज्ञानाने खूप चांगली मदत केली आहे आधीच्या काळात गाडी कुठे आहे फक्त रेल्वे गाड्यांचं तितपं समजायच्या गोष्टी ते पण श त्यांच्या ष्टेशनला जाऊन पण आता ॲपनुसार आपल्याला खूप चांगल्या रीतीने समजतात गोष्टी वाहतुकीने तंत्रज्ञानाने त्याच्याबरोबर ऑनलाईन तिकीट रजिष्ट्रेशन ऑनलाईन तिकीट बुकिंग त्याबरोबर खूप सुखसुविधा दिल्यात जर तुम्हाला तांत्रिक बिघाड वगैरे असेल तुमच्या रेल्वेमध्ये वगैरे रेल्वेगाडीमध्ये तर खूप चांगलाय आणि म्हणजे चांगलं म्हणजे असं म्हणायचं आहे की जर असेल तर तुम्ही तेचा गोष्टी करू शकता तुम्ही त्याचा फोटो काढून तुम्ही रेल्वेच्या वरिष्ठांना सगळं टाकू शकता त्या ॲप्समध्ये ॲ ऑप्शन असतं आणि ते सेन्टर मॅजेस्टीच्या अंडर काम करतं ऑनलाईन ट्रेन बुकिंगचा फायदा हा आहे की सर्वसामान्य जनतेला त्यांच्या फोनमध्ये आणि जरी मग कम्प्युटर जर जवळ असेल आणि त्यांना यूज करता येत असेल तर त्यांच्या हेच्यामध्ये एक त्यांना समजून जातं की त्या रेल्वेचं तिकीट किती आहे त्या पॅसेंजरला त्या वाहतूकदाराला त्याचे होणारे पैसे त्याला स समजून जातात नाही तर खूप प्रकारे एजंट काम करतात त्याच्यावरती दोनतेशे तीनशे रुपय बऱ्यापैकी अतिरिक्त शुल्क लावला जातो तो तिथे त्यांना बऱ्यापैकी असा स्किप करता येईल ला करता येतोच ॲपमध्ये तिकीट झालं रेल्वेगाड्यांची स्थिती बघणे मग म्हणजे लोकेशन झालं रेल्वे आता कुठे विले करते ते देखील आपल्याला ऑनलाईन वॅप ॲप दुसे नुसार समजतं परवाना काढणे वगैरे सगळं त्या ॲपमध्येच होतं हिची खूप चांगली गोष्ट आहे की आपण आता चांगल्या तंत्रज्ञानाच्या दिशेने जात आहोत